मला ट्रेन खूपच आवडते मला ट्रेनचा प्रवास एवढा आवडतो की खूप आवड त्याच्यामध्ये खूप सुविधा राहतात बस सीट चांगल्या राहतात सर्व काही राहते ए सी राहते ट्रेनचा प्रवास सुखदायी वाटतो आम्ही ट्रेनने बालाजीला गेलो होतो खूपच मजा आली खूप ते छान वाटते झुक झुक झुक झुक आवाज पहा मनाला छान वाटते असं ट्रेनमध्ये बसताना खूपच छान वाटते मस्त वाटते कारण ते पहिलं मला असं वाटते की आम्ही गाणं म्हणत होतो लहानपणी झुक झुक झुक झुक अगीन गाडी धुरांचा रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया हे गाणं आठवते मी ते गाणं म्हणत मी ते पाहत राहते इकडे तिकडे पळती झाडे कोणते गाव आले की छान वाटायचं हे स्टेशन आले की चांगलं वाटायचं तिथं खूपच सुविधा राहतात तिथं खायला प्यायला पण भेटते तिथं सर्व कोणी पण हे ट्रेनमध्ये येऊन खायला प्यायला सगळे देतात तिथं सगळं काही भेटते खूप सुखकार असतो ट्रेनचा प्रवास मला ट्रेनचा प्रवास खूपच आवडते खूप छान वाटते मला असं छान म्हणजे दगदग नसते त्या ह्याच्यामध्ये चढा उतरायची तेवढं काही वाटत नाही खूप छान वाटते मला त्या प्रवासामध्ये म असं गावाला खूप जा वाटते दूरदूरच्या गावाला जायला रेल्वे छान वाटते रेल्वेशिवाय प्रवास चांगला आहे सुखकर वाटत नाही कारण रेल्वेमध्ये खूप सुविधा राहतात खूप छान वाटते शांत वाटते